रेसिंग रेसिंग बाईक घेता वेळेस आपण या या गोष्टी लक्षामध्ये ठेवतो की गाडीची स्पीड किती आहे म्हणजे सर्वात जास्त आहे की नाही कारण की आपण रेसिंग बाईक जर घेतो न तर त्याच्यामध्ये आपण हे बघतो की त्या बाईकमध्ये क्वालिटी काय आहे गाडीची मजबूती आहे की नाही गाल गाडी आपण तेवढे पैसे देऊन घ्यायलोत तर त्या गाडीमध्ये समजा आपण जिंकण्याची आशा ठेवतो त्यामुळे ती रेसिंग बाईक घेतोत आणि एकदम मजबूत असावी आपल्याला कुण्याही ठिकाणी जायचं असेल समजा जर आपल्याच्यानं गाडी आपल्याला कोणत्या खड्ड्याच्या रस्त्यानं न्यायची आहे तरी पण त्या गाडी मजबूत राहिली पाहिजे यासाठी आपण रेसिंग बाईक घेतोत आणि ती गाडी एकदम मजबूत असली पाहिजे आणि त्या गाडीचे सगळे पार्ट एकदम ओके आहेत की नाही हे विचार करूनच आपण एवढा खर्च करून ती बाईक घेतो आणि त्या बाईकची एकदम मजबूती असेल तरच आपण ही बाईक घेऊ शकतो ह्याच आणि रेस जिंकण्यासाठी ती बाईक घेऊ शकतो आपण कारण की आपल्याला ती बाईक घेऊन जिंकायचं असते म्हणूनच हे जिंकण्यासाठी आपण ती बाईक घेतो आणि